एकवेळ मला सरांनी शाळेमध्ये प्रोजेक्ट वर्क कंप्लीट करण्यासाठी बोलावले मी ते प्रोजेक्ट वर्क कंप्लीट करत असताना ती आम्हाला जी प्रोसेस सांगितली होती ती प्रोसेस जे ज्या क्रमाने करायची होती त्या क्रमाच्या उलटी केली त्यामुळे माझा सगळा प्रोजेक्ट वाया गेला मी सरांना ते प्रामाणिकपणे खरं सांगितलं सरांनी मला माफ केलं आणि ते प्रोजेक्ट पूर्ण करण्याची संधी दिली